मला आयुषमान आयुषमान भारत योजनेची माहिती आहे प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकारची पुरस्कृत योजना आहे आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुषमान भारत मिशन अंतर्गत सुरू केली गेलेली आहे यामध्ये गरीब लोकांना आरोग्यविषयक असलेल्या काही अडचणींचा फायदा होतो तसेच त्यांना असणारे रोग किंवा छाती हृदयाचे रोग यावर ऑपरेशन केले जाते गरीब कुटुंबाना प्रतिवर्ष पाच लाख रुपयापर्यंतचा आरोग्यविमा मिळत आहे माझ्या ओळखीतील एक व्यक्ती आहे त्यांच्या त्याच्या हृदयाला छिद्र असलेल्याचे ऑपरेशन त्यांनी दवाखान्यामध्ये करून घेतले व ह्या योजनेचा फाय लाभ त्याला मिळालेला आहे तसेच त्यामध्ये त्याला पाच लाख रुपयापर्यंत मोफत सुविधा मिळालेली आहे